वाढत्या बेरोजगारीमुळे गुन्हेगारी गुन्हे गुन्हेगारी ही खूप वाढलेली आहे तरुण पिढ्यांमध्ये शिक्षण नसल्यामुळे किंवा शिक्षण घेऊन नोकरी नसल्यामुळे हे गुन्ह्या गुन्हेगारीकडे वळतात आणि जे युवा आहेत त्यांना चुकीच्या आणि वाईट मार्गावर ते जातात

शासनाने सर्वात आधी युवांच्या रोजगाराकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि देशामध्ये जी बेरोजगारी आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटते आणि पोलीस यंत्रणा पोलीस यंत्रणा जी आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा राजकारणीक प्र दबाव म्हणजे जो राजकारणी लोकांमुळे त्यांच्यावर जे प्रेशर येते ते यायला नको म्हणून त्यासाठी विशेष कायदे हे बनवायला पाहिजे आणि समाजामध्ये सुरक्षितेसाठी नागरिकांच्या पोलीस यंत्रणा ह्यांच्यावर थोडं शासनाने दबाव टाकून त्यांच्याकडून काम करून घेतले पाहिजे असं मला वाटते